हॅलो हा तुम्ही सुनिता वस्त्रालय भंडारमधून बोलत आहात का हा मला की नाही आता जसं दिवाळी येत आहे ना तर सर्व परिवारांसाठी म्हणलं साड्या सूट वगैरे काही घ्यायचं होतं तर काही कोणत्या कोणत्या क्वालिटीचे आहे कपडे तर तुम्ही सांगाल का मला हं हो का पैठणी वगैरे मिळेल का छान प्रकारे

हो का आणि माझ्या जसं माझ्या मुलींकरिता आणखी बहिणीच्या मुली आहेत त्यांच्याकरिता मला ड्रेसेस वगैरे घ्यायचे होते तर काही म्हणजे चांगल्या चांगल्या प्रकारचे डिझाइनरवाले ड्रेसेस आहेत का तुमच्याकडे तर आम्हाला ते हवे होते तर आम्हाला म्हणजे तुमच्या दुकानात येऊन पहावं लागेल ना त्यासाठी

ठीक आहे तर ठीक आहे ना आम्हाला पाहिजे होतं तर येतो आम्ही मग सायंकाळी हो हो माहिती आहे ना कमाल चौकमध्ये आहे ठीक आहे सर ठीक आहे धन्य हो थँक्यू धन्यवाद